या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्यामध्ये पंचगंगा नदी आहे कृष्णा नदी आहे त्याच्यानंतर कोयना नदी आहे वारणा नदी आहे तर गोदावरी नदी ही महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची नदी आहे तर भीमा नदी आहे भीमा शंकर येथे भीमा नदीचा उगम आहे याच्यानंतर कृष्णेचा जो उगम आहे तो महाबळेश्वर जवळ आहे आणि कृष्णा नदी ही जी सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महत्त्वाची नदी आहे सांगली जिल्ह्यातल्या पाणी पुरवठ्यामध्ये कृष्णा नदीचा महत् म कृष्णा नदीची महत्त्वाची भूमिका आहे कृष्णा नदीला पंचगंगा ही उपनदी सुद्धा येऊन मिळते तर क इथल्या शेजारील जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदी पाणी पुरवठा करते आणि हीच पंचगंगा इकडे सांगली जिल्ह्यात हरिपूरमध्ये येऊन कृष्णा नदीला मिळते आणि त्याच्यानंतर कृष्णेची अजून एक उपनदी आहे कोयना जिचं सातारा जिल्ह्यात एक खूप म आपल्या महाराष्ट्रात एक महत्त्वाचं धरण ज्याला म्हटलं जातं कोयना धरण हे या कृष्णेवरतीच आहे तर कोयना धरण हे खूप महत्त्वाचं आहे या नद्यांवर अजून ही जी धरणं आहेत ह्या धरणांमुळं हे पाणी अडवलं जातं आणि कोयना हे फक्त पाणी अडवतच नाही तरी वीज निर्मिती सुद्धा इथं केली जाते आणि ह्या पाण्यामुळं आजूबाजूचे जे नद्यांची खोरी आहेत नद्यांच्या खोऱ्यांमध्ये सिंचन केलं जातं आणि जो कृषी व्यवसाय आहे त्याला सुद्धा मदत होते कारण बऱ्याच वेळा शेतीला पर्जन्य जेव्हा पुरत नाही तेव्हा ह्याच नदीचं पाणी हे तिथं मदतीला येतं त्यामुळे ह्या ज्या नद्या आहेत ह्या नद्या खरंच जीवनदायीनी आहेत कारण जल म्हणजे जीवन आणि जीवन देणारी जीवनदायनी म्हणजे ती नदी खरंच महाराष्ट्रात या या नद्या ह्या आपल्या पूर्ण निसर्गाला धरून अशा आहेत आणि आपल्या ज्या पर्यटनाला सुद्धा आकर्षण करणारे आहेत प्लस आपल्याकडे वीज पुरवठा असेल वीज निर्मिती असेल या सगळ्याला सुद्धा ह्या नद्यांची खूप मदत होते सो या स गोदावरी स्व वर गोदावरी नदीवर सुद्धा जायकवाडी धरण आहे तर ही जी धरणं आहेत या धरणांमुळं या नद्यांना नद्यांचं पाणी अडवायला आणि वीज पुरवठ्याला सुद्धा खूप मोठा फायदा होतो